मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रधी प्रतिनिधित्व मिळते असं मला वाटतं कारण आता बघता मराठी भाषा ही सर्वत्र बोलली जाते आणि मराठी भाषा ही तसेच रोजच्या जीवनातही आपण नेहमी वापरतो मराठी भाषा ही आता फक्त आपल्या राज्यांमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही खूपच प्रसिद्ध आहे तसेच ती माध्यमाच्या द्वारेही खूपच चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो आहे जसं पूर्वी फक्त मराठी भाषा ही मराठी भाषेचे पिक्चर दूरदर्शनवर असायचे आता ते मोठमोठ्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतात आणि प्रदर्शित होत नाही तर त्यांना पुरस्कारही भेटतात त्यांच्या कलाकारांनाही खूप महत्त्व आता दिलेलं आहे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर पाहता शिक्षण व्यवस्थेमध्ये त्याचा खूपच छान वापर होतो गावांमध्ये शाळांमध्ये तसंच शहरांच्या मोठमोठ्या स्कूलमध्ये मराठी हा विषय निवडला जातो आणि मराठी हा विषय फक्त एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून नाही तर महत्वाचा सब्जेक्ट म्ह्णूनही वापरला जातो मराठी भाषेचे खूपच कवी सुद्धा प्रसिद्ध आहेत मराठी भाषा आता रोजच्या जीवनामध्येच नाही तर सर्व व्यवहारामध्ये वापरली जाते तसेच इतर राज्यांमध्येही आपण मराठीचा वापर बघतो पूर्वी गुजरातमध्ये फक्त गुजराती भाषेचा वापर करायचे आता तिथे मराठीही बोलली जाते तसंच बिहार राज्यामध्ये फक्त हिंदी भाषेचा उपयोग करायचे आता तिथेसुद्धा मराठी बोलली जाते मराठी भाषा ही सर्व राज्यांमध्ये पसरत चालली आणि तिला खूपच उत्तम प्रतिसाद मिळत आहे मराठी भाषा ही माध्यमांद्वारे सुद्धा पसरली जाते तसंच मराठी भाषा दिनही साजरा केला जातो शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठी भाषेला तर खूपच महत्त्व आलेले आणि मराठी आपली बोलीभाषा आहे मातृभाषा आहे आणि मराठी भाषा ही सर्वत्र वापरलीच पाहिजे असं मला वाटतं